क्रिकेटमध्ये फुटबॉलमध्ये काही लोक ड्रग्स यूज करतात नंतर रनिंग म्हणजे रनिंग रनिंगसाठी ड्रग्स यूज करतात फुटबॉलमध्ये पण काही प्लेअर फास्ट पळायला पाहिजेत त्याच्या कर क्रिकेटमध्ये मारलं घ्यायला पाहिजे तेव्हा ड्रग्स यूज करतात आणि ड्रग्स यूज केल्याच्यानंतर प्लेअरला ब्यान पण केलं जातं काही वर्षासाठी काही महिन्यासाठी अ स्टेडियम प पैसे काही पैशासाठी पण ब्यान केलं जातं कोणता प्लेअर पैसे घेऊन पण खेळतो